सांस्कृतिक प्रसंगाच्या वेळेस त्या बातम्या येत असतात आणि लक्ष वेधून घेणारी बातमी म्हणजे सव्वीस जॅनेवारीच्या प्रदर्शनामध्ये सांस्कृतिक आपली देवदेवतांची तसेच सांस्कृतिक प्रसंगाचे वर्णन केलेले आहे ती बातमी लक्ष वेधून घेण्याजोगती आहे